मी कव्वाली हा संगीताचा एक प्रकार फार थोड्या प्रमाणात ऐकला आहे वंश परंपरागत कलाकार पारंपरिक आणि भक्तीपर संदर्भात कव्वाली सादर करतात जी कव्वा ही कव्वाली ही उर्दू भाषेमध्ये असते कव्वाली गायकांमध्ये राहत फतेह अली खान यांनी कव्वालीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं आहे कव्वालीची मध्यवर्ती कल्पना म्हणजे काय असतं ज्यामध्ये भक्ती ईश्वराची तळमळ आणि प्रेम हे असतं एक ईश्वराशी नातं करणारं नातं जोडणारं गाणं किंवा कविता म्हणजे कव्वाली होय